काही नाही गं नाही अगं खूप जास्त गर्मी खूप तापमान वगैरे आहे ना किती जास्त ट्रेम टे टेम्प्रेचर आहे हो हो हो गं हो इकडे पण तसंच वातावरण आहे इकडे पण पा

अगं नाही माझ्या बाबाची तब्येत ठीक नाही आहे हो माझी ठीक आहे तुझी हो वातावरण तसंच आहे ना गं हो बाय